जुने मोबाईल कीपॅडचे असायचे बटनाचे त्याच्यावर फक्त पहिले गाणे आणि फोन फोनवरच बोलता बोल बोलता यायचे आताचे अन्ड्रॉईड मोबाईल आहे व्हिडिओ कॉलवर पण बोलता येते आपण जिथे आहोत तिथला फोटो पण काढून पाठवता येते गुगलवर पण खूप सारे असे स्थळ आहे की ते आपण घरबसल्या पण पाहू शकतो आणि वॉट्सअपद्वारे पण आपण खूप सारे व्हिडिओ कॉल शेअर करू शकतो